राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांबद्दल बोलायचं झालं तर मुळात चित्रकला पेंटिंग ही माझा व्यवसाय नाही किंवा त्याच्यामध्ये स्वतः भाग घेऊन स्वतःला सिद्ध करणं वगैरे हा हेतू माझा कधीच नव्हता नाही त्यामुळे फक्त स्वांतः सुखाय या दृष्टीने मी चित्रकला किंवा माझी कुठली जी कला आहे ती मी अनुसरत असते आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मला ते सगळं करताना खूप आनंद मिळत असतो त्यामुळे स्पर्धांबद्दल वगैरे मी काहीही सांगू शकत नाही